हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे म्हटलं तर कसं ठरवायचं मग ते बघू आपण आता हो जायचं आहे ना हा सकाळी ते पोवाडे वगैरे होणार आहे काही आपलं याच्यावर भवनवर आणि नंतर बघू मग काय करायचं काय घालायचं काय नाही हा घालू नव नववारी घालू नाही तर साडी घालू

फेटेवर हां फेटा पण बांधू ना ना सगळं मराठी हे करू ना मराठी मेकअप सगळा नाही पार्लरमध्ये जाऊ ना मग पार्लरमध्ये जाऊ हो हो सकाळी पण कार्यक्रम आहे दुपारी संध्याकाळी बाहेरचं होते ना आणि जेवणामध्ये काय बनवणार आहे हां

पोवाडे वगैरे म्हणणार आहे का संध्याकाळपर्यंत थांबा थांबायचं आहे ना रॅलीमध्ये हां झेंडे वगैरे घ्यायचे भगवे

नाही स् शेजारच्या पण आहे ना सगळ्या मैत्रिणी आपण सोबतच जाऊ म्हटलं हां चालेल ना स्वयंपाक आटपून घेऊ जेवणं वगैरे

हं बघते मी असलं तर देते ना तुला पण हो मुलीला पण घेईन सोबत बरं चालेल मग कर तयारी